मी आत्तापर्यंत रॉक क्लाइम्बिंग कधी केली नाही आहे पण याच्यासाठी आमचे मित्र जवळचे गेले होते त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला होता ते मी शेअर करू इच्छितो रॉक क्लाइम्बिंगसाठी तर प्रॉपर असं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे त्यासाठी इच्छाशक्ती तेवढी असणं गरजेचं आहे माझा जो जो असा मित्र आहे त्याला त्याची आवडीही आहे व त्याच्याकडे तसे मार्गदर्शकही आहेत व त्याची तशी परिस्थितीही आहे की तो या गोष्टीसाठी वेळ देऊ शकतो पैसे खर्च करू शकतो व त्या गोष्टी तो अचीव करू शकतो तर त्याने सांगितलेला अनुभव असा होता की एकदम तो ज्यावेळेस चढाई करायला रॉक क्लाइम्बिंग करायला गेला होता त्यावेळेस चा अनुभव म्हणजे तो जो मेन असं एकदम सेंटरला गेला त्यावेळेस दोर जो असतो तो थोडासा सटकला सटकला म्हणजे की तो ज्या त्याचा जो ठिकाण होतं त्यातून तो निघाला आणि नशिब त्याचं बलवत्तर होतं त्याच्यासाठी तो वाचला की तो अडकला मध्येच ॲटोमॅटिकली म्हणून तो म्हणजे एकदम त्याला देवचं दिसले असं त्याचं म्हणणं होतं म्हणजे खूपच खतरनाक ही गोष्ट असते असं त्याचं म्हणणं होतं हा त्याचा त्या अनुभव मी शेअर केला